हां नमस्कार माझं नवीन घर आता मी बांधत आहे आणि जुन्या घरातले काही बरेचसे गोष्टी जुनं फर्निचर बांधकामाचा कचरा हे सगळं मला आता इथून हलवायचं आहे तर या कचऱ्याची विल्हेवाट लावणं फार गरजेचं आहे तर गोंधळ दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कचरा उचलायचा आहे तर मला थोडं त्याबद्दल तुमच्याशी डिस्कस करायचं होतं ओक्के तर आपली कचरा व्यवस्थापन करणारी मोठी कंपनी आहे तर त्यासाठीच मी तुम्हाला फोन करत आहे तर कचरा उचलण्यासाठीचा जरा वेळापत्रक आपण ठरवूयात का म्हणजे आता कसं आहे मी जे घर नवीन बांधलं आहे ते बांधतानाचा बराचसा कचरा बांधकामाचा आहे म्हणजे थोडीफार सिमेंट वाळूची पोती आहेत तोडलेल्या विटा फुटलेल्या विटा आहेत तसंच काही घराच्या चौकटी जुने दरवाजे सॅनिटरी बाथरूममधले कॉक्स असतील फरशा फरशांचे तुकडे असं बरंचसं सामान आहे आणि तसंच काही फर्निचरचेही तुकडे आहेत प्लायचे तुकडे आहेत सनमाईकचे तुकडे आहेत आणि त्यातसोबत हा जवळजवळ कचरा बऱ्याच मोठा आहे कारण मी खूप आत्तास जवळजवळ एक पंधरा मजली बिल्डिंग बांधलेली आहे आणि हे सगळं माझं जे जुन्या घराचं अनवॉन्टेड नको असलेलं जे काही फर्निचर आणि कचरा आहे तर तो सगळा साठलेला आहे तर हे कसं आपण घेऊन जाऊ शकत आहे आता आज सोमवार आहे तर उद्या परवा दोन दिवसात जर तुम्ही इथे कचरा घेण्यासाठी ट्रॉली आणि माणसं लावलीत तर ह्याचं प्रॉपर नियोजन करता येईल आपल्याला म्हणजे लाकडी फर्निचरचा कचरा वेगळा बांधकामाचा वेगळा सिमेंट विटा म्हणजे ते पण तुम्ही पुढे यूज करू शकता भर टाकण्यासाठी वगैरे तर मग अशा पद्धतीने जर केलंंत तर त्याचा चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होऊ शकतं

मला उद्या चालेल तुम्ही उद्या माणसांना पाठवून देणार का हो हो माणसं ट्रॉली सगळं तुम्हीच अस तुमच्याकडूनच आणा कारण माझे काय तसे कॉन्टॅक्ट नाही आहे तर तुम्ही तुमच्याकडून आणा आणि त्याचे जे काय चार्जेस असतील ते मी देईन आणि मग ह्याचं किती काय या कचऱ्याचं काय तुम्ही बघा कशा पद्धतीने त्याचं नियोजन करत आहे कारण ह्या दोन दिवसात इथून कचरा मला हलवायचं तर सकाळी उद्या तुमची सातला गाडी आली तर उद्या आणि परवा या दोन दिवसात मला वाटतं की हे काम पूर्ण होईल आणि तरी त्यातून जर राहिलं तर अजून एक दिवस आपल्याला वाढवता येईल त्याबद्दल काही माझ्या बाजूनं अडचण नाही आहे हो हो चालेल हो तर माझा नंबर आहे ए डबल एट डबल एट सेवन डबल एट नाईन तर या नंबरवरून मी तुम्हाला परत उद्या कॉल करेन आणि मग आपण त्यानंतर डिस्कस करू हो ना चालेल हो हो थँक्यू चालेल